हां नमस्कार मी अश्विनी भालेराव बोलते मी यासाठी फोन केला होता ती मी आपल्या ॲमेझॉन या वेबसाईटवर आहे आत्ता आणि मी काही गोष्टी खरेदी करत होते सिलिंग फॅन त्यानंतर कंपस बॉक्स असेल त्यानंतर काही पुस्तकं समर प्रकाशनची काही पुस्तकं आहेत यात तथागत उर्मिला आणि मी ही घेत असताना ना माझ्याकडे एक प्रोमो कोड आहे खरं तर विनामूल्य शिपिंगसाठी जो मला खरं तर प्रविष्ट करायचा होता आणि तो प्रविष्ट कुठे करायचा हे कळत नाही आहे तुम्ही मला सांगू शकाल का बरं बरं बरं म्हणजे डाव्या बाजूला ज्या तीन रेषा आहेत त्याच्यावर बटन दाबून त्यावर क्लिक करून खालचा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे ऑर्डर टू यावर क्लिक करायचं बरं आणि मग त्यानंतर काय करायचं हां मी ज्या ज्या ऑर्डर कार्टमध्ये टाकल्या आहेत त्या निवडायच्या बरं निवडल्या या निवडल्यानंतर काय करायचं अच्छा ऑर्डर टूमध्ये प क्लिक करायचं खाली का दिसत नाही आहे ओ हां हां हां दिसलं दिसलं दिसलं ते तांबड्या रंगात होतं ना हां बरं मला एक कळत नाही मग इथे ते प्रोमो कोड कुठे टाकायचा अच्छा ते ऑर्डर टूच्या बाजूला उजव्या बाजूला का हां हां हां टाकलं टाकलं हां हां तं मी हे केलं आहे मी माझं गुगल पेचं नंबरही टाकलेला आहे त्याच्यावर तर पैसेही कापले गेले आहेत असं दिसतं आहे पण मला अजून मेसेज येईना ओ तुम्ही एकदा तपासून सांगाल का हां चालेल माझ्या याच नंबरवर संपर्क क्रमांकावर संपर्क करा हां चालेल धन्यवाद आणि मदतीसाठी पुन्हा एकदा धन्यवाद